हो मी यूट्यूबवर म्हणजे खूप साऱ्या रेसिपीजचे विडिओज् बनवून टाकत असते त्यामध्ये मी लोकांना खूप महत्त्वसुद्धा सांगते त्या भाजीपाल्यांचं की नेमकं त्यांनी आपल्याला काय पोषण किंवा आहार भेटते आणि हे सगळं म्हणजे पाहून खूप चांगले व्यूजसुद्धा येतात लोकांना म्हणजे माहिती तरी पडते की कोणत्याकोणत्या भाजीचं काय काय उपयोग वगैरे आहेत आणि कमेंट सेक्शनसुद्धा वाचून मला खूप आनंद होतो आणि ही चांगली गोष्ट आहे की विडिओज् अपलोड केल्यानंतर आधी तर मला वाटलं होतं की कोणी बघेल नाही पण हळूहळू जसेजसे व्यूज वाढत गेले की लाईक स्वयंपाकाबद्दल लोकांचा जो क्रेझ आहे तो बघून आनंद होतो की लोकांना चांगलं वाटते नवीननवीन रेसिपी बघणं पोष्टिक आहार बनवणं आणि ते त्यांच्या हेल्थसाठी सुद्धा खूप चांगलं आहेत आणि मी असंच काही बघून म्हणजे काही लोकांचं खूप सारे असतात की त्यांचं प्रॉब्लेम्स वगैरे असतात त्यांच्या प्रॉब्लेमशी त्यांच्या हेल्थशी संबंधित मी सगळे रेसिपीज वगैरे शेअर करते जे की खूप म्हणजे लोकांना आवडते की हो बाकी जेवणाशी संबंधित जर कोणती औषधी असेल तर ती चांगली गोष्ट आहे म्हणजे आहार एक चांगला आहारच लाईक आपली जी हेल्थ आहे ती चांगली ठेवतो आणि मी खूप सारे म्हणजे फणसाची भाजीबद्दल सांगितलेलं आहे ती भाजी कशी बनवतात वगैरे आणि त्याचं उपयोग की खूप सार्या बीमार्यांशी लढाईशी मदत करते आणि आपली जी साधी मिरची आहे मिरचीचं लोणचं जरी करून आपण खाल्लं ते लाईक कॅन्सरशी फाईट करायला म आपली मदत करते म्हणजे ती आपल्याला कॅन्सर होऊ देत नाही मिरचीचे असे खूप सारे उपयोग आहे आपण सोचतो की खूप तिखट आहे वगैरे वगैरे पण असं काही नाही जर आपण मिरचीचं मस्त झणझणीत लोणचं करून सुद्धा खाल्लं तर ती जेवणासोबत तशीच जाते आणि त्याचे खूप सारे फायदेसुद्धा आहे तसेच काही फळांबद्दल की ॲपल्सचे किती गुण असतात किंवा मग उन्हाळ्याच्या मौसमात कोणते फळ खायला पाहिजे सर्दीत कोणते मग फळं खायला पाहिजेत ज्यांनी की आपली बॉडी चांगली हेल्दी राहते यांनी आपल्याला कोणतीच बिमारी वगैरे होत नाही किंवा जर सर्दी झाली त मग कोणता आहार ग्रहण केला पाहिजे जास्तीत जास्त भात कमीच खाल्ला सर्दीच्या वेळेस तर बरा राहतो जर गरमागरम खिचडी खाल्ली तर ती उलट चांगली राहते तर ती या सगळ्यांची रेसिपीज वगैरे हे सगळं माझी यूट्यूब चॅनलवर शेअर करत असते तर स्वयंपाकाबद्दल माझा जो क्रेझ आहे तो हाच आहे बाकी